सारंग रेस्टोरेंट मी मानसी बोलते आहे मी जेवणाची ऑर्डर केलेली होती राईस प्लेट मागवलेला होता तर हे जेवण माझ्याकडे आलेलं आहे परंतु जेवण जे आहे ते सांडलेलं आहे राईस प्लेटमध्ये आणि जेवणाची क्वालिटी बरोबर नाही आहे जेवण जे आहे ते थोडासा वास येतो आहे त्याला असं वाटते आहे ते खाल्ल्यावरती एक चव बघितली तर त्याला वास नासल्यासारखा वास येतो आहे खायला मळकटपणा येतो आहे अन्न खराब झालेलं आहे तर हे तुम्ही असं अन्न कसं पाठवू शकता याबद्दल तुम्हाला कसं काही वाटलं नाही तुम्ही चांगलं अन्न पाठवायला पाहिजे होतं तर तुम्ही माझी ही तक्रार नोंदवून घ्या की परत असं अन्न पाठवू नये आणि हे जे पाठवलेलं आहे अन्न हे तुम्ही परत घेऊन जा आणि परत मला दुसरं चांगलं अन्न जी राईस प्लेट मी ऑर्डर केलेली चांगल्या अवस्थेमधे मला परत आणून द्या